हॅलो

मी मोनली बोलते जवळपास तर नाही ताई पण थोड्या अंतरावर शिर्डी आहे एक तिथे साई मंदिर आहे शिर्डी सुप्रसिद्ध गाव आहे आमचं आणि तिथे दुरून दुरून टुरिस्ट येत असतात तिथे खूप मंदिर आणि द्वारकामाई आहे परत एक मन छान छान मंदिर आहे तिथे ति तिथे योग्य तो राहासाठी सुद्धा छान सुविधा उपलब्ध आहे जेणेकरून अनाथाश्रमसारखे जिथे आपण राहू शकतो आणि जेवण वगैरे खूप छान आहे तिथे तुम्ही किती येणार आहात तुम्ही किती लोकं येणार आहात म्हटलं तिकडं तिकडनं अच्छा कशाने येणार आहात तुम्ही हॅलो तुम्हाला किती म्हटले यायला पोचायला इकडे हां अच्छा तर तुम्ही येऊ शकता तिथे छान छान हे आहेत तुम्ही रूम पण करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन बुक पण बुक करू शकता जेणेकरून तुम्हाला राहायसाठी छान होईल बा हां चार्जेस ते भक्त निवास असते ना तिथे त्यामुळे तीनशे चारशे रुपयांमध्ये एक रूम तुम्हाला बारा तासासाठी अवेलेबल होऊन जाईल पण तुम्ही येऊ शकता तिथेच तुम्हाला फ्रीमध्ये जेवण पण मिळेल आणि कूपन काढली की दोन रुपयामध्ये चहा पण खूप छान असते तिथे पाच रुपयाला नाष्टा म्हणजे तुम्ही सगळेजणं आरामात तिथे राहू शकता हां तुम्ही कधी पण या तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि राहू शकता तिथूनच शनिशिंगणापूरवर खूप छान आहे जेणे फक्त चारशे रुपये पर कँडेट घेतात ट्राव्हल्सने तीन तास लागतात जाण्या एलाला हां तिथे शनिशिंगणापूरचं मंदिर खूप सुप्रसिद्ध आहे तिथे पण दुरून दुरून लोकं येतात भेटायला हां तुम्ही येऊ धन्यवाद